सगळ्यात महत्वाची गोष्ट मला डान्स खूप आवडतो आता सकाळीच उठल्यानंतर एक पेला गरम पाणी प्यायल्या नंतर प्रातर्विधी आटोपले की मग एक्ससाइज चालू होते आणि डान्स हा जो विषय आहे हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय माझ्या आहे मी स्वतः स्पेशली रशियन बॅलेड जॅज बॉलीवूड फोक असे वेगवेगळे प्रकार शिकलेलो आहे आणि या माध्यमातून एक बॉडी चांगल्या पद्धतीने बॉडीचं एक संतुलन राहतं आणि खूप छान पद्धतीचा व्यायाम आपल्या शरीराचा होतो त्याचबरोबर सकाळी झुंबा जॅज यासारखे प्रकार केल्यामुळे जास्तीत जास्त कॅलरीज शरीरातून आपल्या बर्न होते जळते आणि बारीक होण्यास मदत होते आणि आजची दुनिया ही जी शरी ज्याचं शरीर निरोगी आहे तंदुरुस्त आहे त्यालाच आज दुनियेमध्ये मान आहे किंवा किंमत आहे असं मी म्हणेन कारण शरीर सलामत तो ढान्स पचास या सगळ्या गोष्टी आहेत पण डान्स जर केला तरच शरीर सलामत राहील आणि त्या माध्यमातून एक संगीत आणि डान्सच्या स्टेप्स या मनाला तसंच आपल्या शरीराला फार छान पद्धतीने एक उभारी देतात आणि या रुटीनमधून एक खूप छान पद्धतीचा आनंद आपल्याला मिळत असतो आणि या आनंदातून शरीराची जडण घडण तर होतेच पण मनही प्रफुल्लित होतं मनामध्ये जे काही निगेटिव विचार असतील किंवा जे काही थॉट असतील ते डान्सच्या माध्यमातून दूर होण्यास मदत होतात जो काही ट्रेस तणाव जो आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्ट्रेस आहे तणाव आहे आणि हा ट्रेस तणाव दूर होणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून डान्स असेल आणि संगीत असेल या दोघांचा मिलाप जर असेल आणि त्यावर लयबद्धरित्या जर शरीर आपलं चालत असेल तर निश्चितच मी असं म्हणेन की खूप छान पद्धतीने आपला व्यायाम पण होतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या शरीरामध्ये किंवा आपला सर्वांगीण विकास किंवा जो व्यक्तिमत्व विकास आहे तो घडून येण्यास मदत होते आणि हा जो व्यक्तिमत्व विकास आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे कारण व्यक्तिमत्व विकास हा बाहेरच्या जगामध्ये दुनियेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपण प्रेझेंट होऊ शकतो कशा पद्धतीने आपण सक्सेस मिळवू शकतो आपली छाप कशी पाडू शकतो हे सर्वस्वी आपल्या व्यक्तिमत्व विकासावर अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी सुदृढ शरीर आणि चांगलं कमावलेलं शरीर त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने निरोगी असं जे शरीर आहे ते असणं फार गरजेचं आहे आणि ते डान्सच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि डान्सचं रूटीन जे आहे डान्सचं रूटीन आणि जे संगीत आहे याचा एक छान मिलाप आपण जर करून डान्स परफॉर्मन्स केला तर त्याच्यातून आपल्याला न केवळ आनंदच मिळतो मनही प्रफुल्लित होते व्यक्तिमत्व विकास पण होतो आणि आता ही काळाची गरज बनत चाललेली आहे की शरीर सुडौल आणि चांगल्या पद्धतीने ठेवणं कारण शरीर जर सुडौल असेल तर अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला प्रेझेंट होता येईल आणि आपली छाप इतरांवर पाडता येईल त्या दृष्टिकोनातून माझ्या डान्स रुटीनसाठी मी फार छान असं लाईट संगीत निवडतो आणि त्या लाईट संगीताच्या माध्यमातून तालबद्धरित्या माझा हळूहळू डान्स होतो आणि त्या डान्सच्या माध्यमातून देखील माझ्या संपूर्ण शरीरावर तशा पद्धतीचे एक व्यायामाचे सोपस्कार पूर्ण होतात